हॅलो सर मॉर्निंग सर मी जयदीप बोलते मी आपल्या कंपनीला एक ऑर्डर केली होती आणि त्या ऑर्डरमध्ये थोडंफार काही असं काही वाटलं मला की हे खायासारखं नाही आहे म्हणून म्हणजे प्रॉब्लम असा होता की ते असं वेगळंच वाटलं जरासं खाल्लं आहे एखादा घास तेव्हा असं वेगळं वाटलं तुम्ही पण खाणार नाही असं अन्न तुया असं अन्न तुम्ही आम्हाला दिलं काय करणार सर त्याला एक काम करा पैसे वगैरे जे असतात ते पैसे तुम्ही तुमच्या तुम्हालाच ठेवा परत पाठवू नका पण नेक्स्ट टाईम कोणत्या लोकांना असं नका देऊ